पुस्तके तर जास्त जास्त वाचलेली आहेत आणि काही पुस्तकामुळे कसं आपल्या बुद्धीचा पण विकास झालेला आहे आणि त्या बुद्धीला विचार करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे तर त्यामुळे ते पुस्तकं वाचली जसे काही आत्मचरित्र वाचली आहेत लोकांचे त्यामुळे कसं भरपूर काय आपल्याला शिकायला मिळणार त्यामध्ये खूप आव्हानात्मक पण गोष्टी राहतात की त्यांनी काही खूप कठीण परिस्थितीतून मग चांगले दिवस काढली आहे तर असे काही पुस्तकं वाचले त्या पुस्तकावर आपण बरेचदा चर्चा निघतात मित्र किंवा आपल्या फॅमिलीतल्या मेंबरसोबत तर त्यावर चर्चा होत राहतात तर त्या पुस्तकाचा चांगला एक अभ्यास होतो आणि त्याची एक कथा जी आपण वाचलेली राहते त्या आपण आपल्या जीवनात अवलोकन करतो आणि त्याबद्दल चर्चा पण सुद्धा